मुलांच्या आणि युवा वर्गाच्या शिक्षणात संस्कृतिक विकास कला व हस्तकौशल्याची भूमिका ही भयंकर महत्त्वाची आहे आपल्या इकडं एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये कलेला किंवा हस्तकौशल्याला खूपच कमी महत्त्व दिलं जात आहे पुस्तकी अभ्यास खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो तो आहे पण पण त्याचप्रमाणं कलेचं महत्त्व किंवा हस्तकौशल्याचं महत्त्व ही तितकंच आहे किंबहुना ते काही प्रमाणात जास्त पण आहे कारण जे पुस्तकी ज्ञान मिळतं त्याचं रुपांतर कशात करायचं आहे हे समजण्यासाठी त्या आणि ते पुढं नेण्यासाठी कलेचा आणि हस्तकौशल्याचा आत्मसात करणं कलेला हे म म फार महत्त्वाचं आहे कलेम कलेमुळं काय होतं की कलेमुळं माणूस म्हणजे लहान मुलं इस्पेशली त्यांना इमॅजिनेशन करता यायला लागतं म्हणजे त्यांना मोकळेपणा मिळतो म्हणजे द्यायला हवा वास्तविक पाहता कलेमध्ये सुद्धा अगदी आव विशिष्ट पद्धतीनं असं म्हणजे अशी चांगली कला वगैरे असं काही आडाखे त्यांच्यावर न लादता त्यांना मोकळीक दिली तर ते जास्त जास्त प्रमा व्यवस्थित थोडं जास्त व्यव त्यांच्या बुद्धिमत्तेनं त्यांच्या म्हणजे काय नवीन मनात येत आहे नवीन नवीन प्रकार ते ते ते ते व्यक्त करू शकतात म्हणजे त्यां खरं तर त्यांना डोक्यात फॅन्टसी असते त्यांना वेगळंच काहीतरी दिसत असतं जसं आता पक्षी म्हणजे अगदी रेखीव आखीव दिसतो तसा काढणं किंवा काही कुठली गोष्ट दिसते अशी काढणं या चित्रकले अशी गरज नसते वास्तविक पाहता त्याला काय वाटतं त्याला काय त्याच्यातून भावतं तो पक्षी गातो आहे त्याचा आवाज येतात त्याच्यातून त्याच्या मनात काहीतरी येत असतं त्या मुलाला मुलीला आपण ते त्यांना व्यक्त करायला द्यावं आणि म्हणजे एक त्यातून एक सौंदर्य निर्माण होतं त्यातून एक मोकळीक एक निर्माण होते ती म्हणजे स्वातंत्र्य हा जो स्वतंत्र बुद्धिमत्तेत स्वतःचा विकास करणं स्वतःची मनातली गोष्ट व्यक्त करणं त्या त्या वेळेची ती भावलेली आहे किंवा वाटलेली आहे ती तर हा हे याच्यातून मुलं स्वतःची डेव्हलपमेंट करत असतात त्यांना जर कार्यकारण भाव काळायला लागले हळूहळू तर मोठेपणी सुद्धा ते ते आयुष्यामध्ये जास्त स्वतंत्रपणे विचार करू शकतात नुसतं पुस्तकी अभ्यासातून काय होतं की विशिष्ट गोष्ट केली तर विशिष्ट असा एक बांधेसुद एक बंधनात्मक काहीतरी विचार येतो आणि त्यामुळं त्यांना एक तयार होती भीती की वेगळा विचार केला तर काय चुकीचं होईल काय काय बिघडेल काय आपण फसू काय आपलं आपण समाजामध्ये आपली नाचक्की होईल काय वगैरे आणि ही भीती खूप भयंकर वाईट गोष्ट आहे ही भीती लहानपणीपासून जर लोक मनात बसली मुलांच्या की असं जर वागलं तर वाईट आहे असं वागलं तर चांगलं आहे वगैरे म्हणजे विचार केला वेगळा विचार केला तर ते बरोबर नाही आहे हे जे पुस्तकात दिलं आहे किंवा जे काही शिक्षक सांगतात आई वडील सांगतात तेवढंच प्रमाण मानून जर केलं तर ते अतिशय चुकीची गोष्ट आहे मुलांना स्वातंत्र्य देण्यासाठी कला आणि हस्तकौशल्य ह्याचे भयंकर महत्त्व आहे हस्तकौशल्यातून काय होतं की जसं शरीर वापरलं जातं तसंच मन पण बुद्धी पण ही वापरली जाते आणि त्याच्यामुळं एक प्रत्येक माणसाला आपलं चैतन्य जे असतं आतमध्ये ते खुलून येतं ते वापरलं जातं म्हणून मग ते समाजामध्ये सुद्धा त्याचा एक कॉन्फिडन्स त्या मुलामुलींना येतो आणि तो येणं आवश्यक आहे वास्तविक पाहता अन्यथा आपल्या चाकोरीबद्ध शिक्षणपद्धतीमुळं तो नाहीसा व्हायला लागला आहे खेळ नाहीत ग्राउंड नाहीत शाळांना काहीच वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सपोजर मिळत नाही आहे पेंटिंगची प्रदर्शनं जाऊन बघितली जात नाही आहेत संगीताचा कुठलाही जाऊन व एखादा क्लासिकल म्युझिक किंवा साधं लोकसंगीत सुद्धा हे ट्र्रीपनं जाऊन शाळांनी दाखवलं पाहिजे ऐकवलं पाहिजे हे काहीच होत नाही त्या मुलांच्या मनात वेगळे वेगळे आकार घेणं म्हणजे आपण वेगळ्या गोष्टी करू शकतो याचा कॉन्फिडन्सच येत नाही ते अगदीच साचेबद्ध काही इंजिनीयर होतील वकील होतील अमुक होतील तमुक होतील पण वेगळे काहीतरी नवीन शोध लावू नवीन काहीतरी निर्मिती करू क्रिएटिव्हिटी चा हे येतो बंधन येतं त्यामध्ये त्यामुळं कला आणि हस्तकौशल्याची अतिशय गरज आहे ती खरं तर त्याकडं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे